मी रूपम रेस्टॉरेंटमधून काही माझं ऑर्डर केलेला होता तर ते मी ऑर्डर जो आहे तो मला चुकीचा अॅड्रेस चुकीचा ऑर्डर मला मिळालेला होता मी जे ऑर्डर केलं होतं त्यामध्ये होत्या दोन चपाती एक पनीर टिकाची भाजी आणि प्लेन राईस आणि आपलं हेच्यामध्ये गोड पदार्थामध्ये मी गुलाबजामून ऑर्डर केले होते तर त्यावजी मला जे डिलिवर झालं जे ऑर्डर जे डिलिवर झालं त्यामध्ये फक्त पुऱ्या मिळालेल्या आहे रा पुलाव मिळालेला आहे आणि रसगुल्ला मिळाला आहे जे ही मी ऑर्डर केलेलंच नव्हतं तर मी हे जे ऑर्डर माझ्या घरी जे मला मिळालं घरपोच तर ते मी रिफंड केलं डिलिवर आणि पण त्याचे जे मला पैसे जे आहे ते अजूनपर्यंत मला रिफंड मिळालेलं नाही मी रूपम रेस्टॉरनच्या मॅनेजरशी पण इव्हन कॉन्टॅक केला त्यांनीपण सुद्धा तेवढा रिप्लाय दिलेला नाही मॅडम मिळून जातील मिळून जातील करून शन्यान त्याने असेच दिवस टाळाटाळ केली कमीतकमी आता आठ आठवडे आठ दिवस झालेले आहे तर मी मला रिफंड पैशांसाठी मी त्यांच्या कस्टमर केअरला किंवा त्यांची जी एजन्सी आहे मी त्यांना कॉन्टॅक केलेला आहे आणि त्यांना विचारलं की सर माझे जे ऑर्डर होते ते मला चुकीचं मिळालेलं होतं ऑर्डर तर मी ते रिफंड केलं आणि रिफंड केलं पण मला रिटन मी पाठवलेलं आहे ती डिलेवरी मला चुकीची डिलेवरी मिळाल्यामुळे तर मला ते पैसे जे मी ऑनलाईन पेड केले होते मला ते अजून रिफंड मिळाले नाही त्यासाठी मला काय करावं लागेल तर त्यांनी मला सांगितलं मॅम तरी या पद्धतीनी मी त्यांच्याकडेच वारंवार अपडेट घेत राहली त्यांनी मला मग नंतर समजवून सांगितले की तुम्ही एक अप्लिकेशन करा की माझं हे हे जेवण होतं तर ते मी जेवण जे आहे ते मी मला चुकीचं जेवण मिळालं त्यामध्ये हे जेवण मिळालं पुरी पुलाव आणि रसगुला तर मला हे नको होतं मी ते डिलेवरी जे आहे ते रिटन पाठवली आणि माझे जे पैसे आहे ते मला अजूनपर्यंत रिटन रिफंड मिळाले नाही मी पण मॅनेजरशीपण सुद्धा कॉन्टॅक्ट केला ते मला म्हणाले की तीन दिवसात मिळेल चार दिवसात मिळेल असं त्याने टाळाटाळ केली तर त्यासाठी मी ते त्यांना एक अप्लिकेशन लिहून देली तर अप्लिकेशन लिल्यानंतर मला एक चार ते पाच दिवसामध्ये माझ्या अकाऊंटला ते बॅलन्स रिटन आलं मला ते रिफंड रिटन मिळालेलं आहे